बँकेमार्फत अनेक लोक पैशांची देवाणघेवाण करतात व्यापाऱ्यांचे सर्व व्यवहार चालतात पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष बँकेत जावं लागायचं मग तिथे जाऊन रांगेत उभं राहायचं ती स्लीप भरायची मग आपला नंबर आल्यानंतर आपण त्या काउंटरवरती स्लीप द्यायची मग पैसे भरायचे पैसे काढायचे त्यासाठी खूप वेळ जायचा त्याचबरोबर खूप वेळ रांगेत उभं राहायला लागल्यामुळे जर ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काही अपंग वृद्ध महिला असतील तर त्यांना ते खूप कठीण जात होतं आता काय झालं आहे आता हे सगळे व्यवहार ऑनलाईन व्हायला लागलेत त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कुठेही जायला लागत नाही आपण आपल्या घरामध्ये बसून सगळे व्यवहार करू शकतो म्हणजे जीपे आहे इन्स्टा आहे फोनपे आहे अशा सगळ्या ह्या ज्या सुविधा आहेत ह्याच्यामुळे आपण कोणालाही कितीही पैसे द्यायचे असले तरी आपल्या हातात असतं मोबाईल मोबाईलवरून आपण ते व्यवहार करू शकतो आणखीन एक त्याच्यामधला फायदा असा की कॅश बाळगावी लागत नाही कुठेही आपण गेलो आणि कॅश कमी पडली असं होत नाही कारण आपण ऑनलाईन पेमेंट करूच शकतो त्याच्याचबरोबर दुसरा एक फायदा मला असा वाटतो की जेव्हा सुटे पैसे वरचे नसतात लोकांकडे मग जाऊ दे आता तेवढे सुटे पैसे सोडून द्या मग अशा छोटे छोटे छोटे अम्मा आकडे धरून खूप रक्कम होऊ शकते जर त्याचा हिशोब केला तर सारखे दरवेळेला सुटे पैसे सोडा रिक्षावाल्यांना द्या भाजीवाल्यांना सुटे सोडा वरचे सुटे आपल्याला मिळत नाहीत आणि मग ते सोडून द्यायला लागतात थोडा मनस्ताप पण होतो पण ह्या बँकिंगने जेव्हा ऑनलाईन पेमेंटची ही सोय केली सरकारने केली त्यामुळे आपल्याला तो एक मानसिक फायदा पण झाला आर्थिक फायदा पण झाला ए टी एम कार्ड आहे डेबिट कार्ड आहे त्याच्यावरून आपण खरेदी करू शकतो शिवाय माझ मला असं वाटतं की कागदाची बचत पण झाली म्हणजे जशी जाण्यायेण्याचा वेळ वाचला तसंच कागद हा विषय पण खूप कमी झाला त्यामुळे तोही एक फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही ऑनलाईन आपल्याला सगळी माहिती पण मिळते आपण किती पैसे भरलेत किती पैसे आपले आता बँकेत शिल्लक राहिलेत अकाऊंटमध्ये हे सुद्धा आपल्याला मेसेज येत असल्यामुळे आपलं खातं कुठपर्यंत आहे किती फुगलेलं आहे किती कमी झालेलं आहे हे आपल्याला घरात बसून एका जागी बसून कळतं सगळ्यात फायदा सिनियर सिटिझनना याचा झालेला आहे आणि तरुण पिढीला तरुण पिढी सुद्धा आज एकही पैसा खिशात बाळगत नाही असं म्हटलं तरी चालेल सगळे व्यवहार त्यांचे ह्यावरून होऊ शकतात बँकेत त्यांना जायची गरज पण लागत नाही कुठलीही माहिती द्यायची असली तरी बँकेचे कर्मचारी तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला माहिती देतात अशी सुद्धा सोय आता बँकेकडून झालेली आहे त्याचप्रमाणे ती एल आय सीकडून पण आहे एल आय सीचे पण एजंट असतात ते आपल्या घरी येतात आपला हप्ता घेऊन जातात आपल्याला नवीन नवीन योजनांची माहिती देतात आणि ह्या सगळ्यामुळे आजकाल कुठलंही आर्थिक व्यवहार करणं सोपं झालं आहे थो थोडीशी काळजी घेतली आपण त्याच्यामध्ये तर मात्र आपण कुठेही फसू शकत नाही फसण्याचा चान्सच नाही ही ही मोठी सोय झाली आहे आलं असं माझं स्वतःचं मत आहे